नऊशे बाहत्तर नऊ लाख चौदा हजार पाचशे पस्तीस त्र्याहत्तर हजार दोनशे चव्वेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न एकोणतीस हजार दोन तीन हजार चारशे चाळीस